नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते पण कोणताही धंदा कोणताही व्यवसाय असूद्या ते छोट्याप्रमाणे वाढता मोठा मोठा मोठा होत जातं दिवसादिवशी म्हणून मला असं वाटतं थोडं भांडवल असलं तरी पण कुठली सुरूवात व्यवसायाची होऊ शकते हे माणसावर आहे त्याची क्षमता किती आहे की ते छोटं व्यवसाय कुठपर्यंत नेऊ शकतो जैसे की आपले अंबानी होते त्यानी पण छोटी सुरूवात केली होती मालपानी त्यांच्या गाय छाप जद् विकायचे झाडाखाली आज त्यांचे मालपानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे म्हणून मला वाटतं की मोठं व्यवसाय करायला मोठं भांडन भांडवल लागत नाही थोडं थोडं थोडं थोडं दिवसा दिवशी व्यवसाय वाढू शकते आणि मोठा होऊ शकतात थोड्या भांडवलाने पण नवा व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या औपचारिकता जास्त लागू होतात कारण जसं की मी चिवड्याचं फरसाणचं टाकलं आहे मग मला फरसाण करण्यासाठी जे काही औपचारिकता लागते ते माझ्याकडे असणे हे गरजेचे आहे जर नसेल तर हे माझं वा वेड खपवतात तसं होऊ नये म्हणून कोणत्याही नवा व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या औपचारिकता हे थोडं जास्त होऊ शकते पण त्याच्यातही कॉस्ट कटिंग करून थोडं भांडवलाने हे करण्यात

तसंही सरकार भारत सरकार राज्य सरकार जिल्हा सरकार

खूप पाठिंबा देत आहे नवीन व्यवसायाला सर्वानी याचा भरपूर उपयोग करणे